स्थानिक देवता म्हणजे ज् आई तुळजाभवानी आई तुळजाभवानी च्या नावानं जागरण गोंधळ केला जातो नवरात्रीमध्ये विशेषतः मिरवणूक काढल्या जातो आणि उ खूप सारं विद्युतरोषणाई केली जाते नवरात्रीमध्ये आई देवी आई तुळजाभवानी मातेला नऊ दिवस प्रत्येक वेगवेगळी साळी साडी आणि चोळी दिली जायची पुरणपोळीचा नैवेद्य असतो नवरात्री म्हणजे बोकडाचाही बळी दिला जातो आणि तो हवनकुंडामध्ये त्याला टाकल्या जातं आहे आणि म् भाविक बरेचसे नवरात्रीमध्ये हे चालत येऊन दर्शन घेतात खूप श्रद्धेने लोक तिथं पायी येऊन आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन त्यांच्याकडनं आ खूप आशेनं येतात आणि आपल्या गाऱ्हाणं आईसमोर मांडतात नवरात्रीत लोक कल्लोळामध्ये स्नान करून आपलं दुःखं जे आहेत ते विसरतात कल्लोळाचं पाणी हे खूप पवित्र मानले जाते कोजागिरीला खूप मोठी यात्रा असते तुळजाभवानी मंदिरास